लग्नासारख्या मोठ्या समारंभात पाण्याची व्यवस्था करणे ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे कारण पाणी हे कोणत्याही समारंभाच्या यशस्वितेसाठी एक अत्यावश्यक घटक आहे लोकांची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर समारंभात अडचणी येऊ शकतात त्यामुळे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन आवश्यक असते सर्वात पहिलं म्हणजे समारंभात उपस्थित राहणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ठरवणं आवश्यक असतं त्यानुसार किती पाणी लागणार आहे हे ठरवणं सोपं जातं उदाहरणार्थ तीनशे लोकांचं लग्न असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी सरासरी दोन लिटर पाणी असं लागलेलं असं गृहित धरता येतं हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि इतर कामांसाठी लागणार असतं यासाठी आधीच अंदाजे प्राणी पाणी ठरवलं जातं तर व्यवस्थापन अधिक सोपं होतं दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे पिण्याचं पाणी आणि इतर कामांसाठी लागणारं पाणी यांचे योग्य यांचे योग्य वेगळीकरण करणे पिण्याचं पाणी अगदी स्वच्छ आणि गोड असावं कारण लोकांना सहजपणे उपलब्ध असलेलं आणि सुरक्षित पाणी अपेक्षित असतं मी यासाठी खास पाण्याचे कॅन आणि बाटल्या मागवते या बाटल्या चांगल्या कंपन्यांच्या असाव्यात ज्या विश्वसनीय असतात काही वेळा मोठ्या कार्यक्रमांसाठी फिल्टर केलेल्या पाण्याची व्यवस्थादेखील कर ए करता येते जिथे फिल्टर मशीन लावून त्या ठिकाणीच स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो पाण्याच्या ठिकाणांची योग्य व्यवस्था करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मी समारंभाच्या ठिकाणी ठिकठिकाणी पाण्याचे कॅन किंवा बाटल्या ठेवते लोक सहजतेने पाणी मिळू शकतील असे पाणी उपलब्ध ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणजे त्यांना दूरवरून जाऊन पाणी शोधावून शोधून आणावं लागत नाही तसेच लग्नाच्या मंडपात भोजनाच्या जागेजवळ स्वयंपाकगृहाजवळ आणि हॉलच्या इतर मुख्य भागांमध्येही पाणी ठेवणे आवश्यक असतं स्वयंपाकघरात लागणाऱ्या पाण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे स्वयंपाकासाठी लागणारं पाणी नीट वेळेवर पुरवण्यासाठी मी स्वयंपाक टीमसोबत आधीच बोलते मोठ्या पातळीवर जेवण बनवताना खूप पाणी लागतं त्यामुळे स्वयंपाक टीमला जास्त पाणी मिळेल आणि योग्य ठिकाणी मिळणं गरजेचं असतं यासाठी एक स्वातंत्र्य टँकर किंवा मोठे पाण्याचे टँक ठेवले जातात जे स्वयंपाकघराच्या जवळ असतात स्नानगृह आणि शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था देखील तितकीच महत्त्वाची आहे काही वेळा मोठ्या समारंभात या गोष्टींवर दुर्लक्ष होत असतं पण अतिशय आवश्यक पाणीपुरवठा होणं गरजेचं आहे यासाठी मी स्वतंत्र पाणी टँकरची व्यवस्था करते तसेच पुरेसं पाणी असल्याची खात्री करून नियमित पाणी तपासणी करून देखील घेते असे अनेक छोटे मोठे मुद्दे समारंभांच्या यशस्वी पाणी व्यवस्थापनासाठी लक्षात घेणं आवश्यक असतं एका जबाबदार व्यक्तीलाही काम सोपवलं तर नियोजन चांगलं होतं आणि कोणतीही अडचणी येत नाही मी स्वत ही वेळोवेळी पाण्याच्या व्यवस्थेची माहिती घेते आणि कुठेही त्रुटी नसावी यासाठी जागरूक राहते शेवटी मी अशा काही उपाययोजना करते प ज्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी मी स्वयंसेवकांची मदत घेते जे लोकांना योग्यरित्या मार्गदर्शन करतात पाणी वाया जाणार नाही याचीही खबरदारी घेण्यासाठी कचऱ्याच्या व्यवस्थापनाची देखील काळजी घेतली जाते पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि तिचा योग्य वापर करणे आपले कर्तव्य आहे म्हणूनच लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे हे अत्यंत नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे योग्य पाणी व्यवस्थापनामुळे समारंभ सुरळीत पार पडतो आणि उपस्थितांनाही कोणतीही गैरसोय होत नाही